हो येते न उदयाला कशाचा कार्यक्रम आहे काय काय बनवायचे आयटम ठीक आहे न किती लोकाइच आहे ठीक आहे मी दोन हजार घेईल करील न मी दोन एकशे रुपये कमी करील तुमच्यासाठी

ठीक आहे पाहू मग केव्हा यायचं आहे उदयाला यायचे आहे न बर बर हो आनिल मैत्रीनिला आनिल माझ्यावाल्या

बर बर ठीक आहे न स्वाती बोलत आहे न तुम्ही हाव सकाळी मी तरी दहा साडेदहाला येऊन जाईल तुमच्याकडे

बर पाचशे लोकाईचा न हो हो

ठीक आहे ठीक आहे येते न मी उद्याला माझ्या मैत्रिणीला आणते आणि मी येते हो लौकरच येते कॉल करते मी हो हो हो संध्याकाळ सकाळचाच आहे न कार्यक्रम बर बर

हो सोबतच येते आम्ही दोघी पण बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे